मी दहावीचे पेपर झाल्यानंतर पहिल्यांदा स्वयंपाकघरात पाय ठेवला ते पण स्वयंपाक करण्यासाठी माझा पहिल्यांदा स्वयंपाक करण्याचा अनुभव इतका खराब म्हणजे एकदम हसण्यालायकच होता मला लाटणंसुद्धा पकडता येत नव्हतं आणि पोळी तर जगाच्या नकाशापेक्षा भारताच्या नकाशासारखी होती तरी तर मी जेव्हा पोळी शेकायला गेली तर मला तव्याचा चटका लागला आणि पोळी तर जळालीच त्यानंतर माझा कॉन्फिडन्स लूज झाला आणि ते मी आईला देऊन दिले त्यानंतर मी भाजी करायला गेली तर ती पण बिलकुल चवच नव्हतं त्याच्यात आणि मीठ कमी पडलं चटणी कमी पडली पण तरी हळूहळू करत करत मा मी आता खूप चांगला स्वयंपाक करते